शेतीसाठी भावी पिढीसाठी काही सुचवायचं झालं तर आता नवीन नवीन टेक्नॉलॉजीच आता आपल्या भारतामध्ये येत चालल्या आहेत बरेचशा शेतं पिकांचे बरेचसे प्रकार नवीन नवीन प्रकार म्हणजे जी नवीन नवीन भाज्या म्हणजे ज्या प परदेशी भाज्या आहेत पण त्या आपल्या भारतीय मातीमध्येसुद्धा आता आपण त्याची शेती करू शकतो आहे आणि ज्या खरंच खूप फायदा देणाऱ्या आहेत आणि नफा देणाऱ्या आहेत फक्त गरज आहे ती आपण मेहनत करण्याची आणि प्रगत तंत्रज्ञान वापरण्याची जी आपण आता वापरून ह्या शेती करू शकतो किंवा कोकणात घेतलंत तर आता नारळं नारळाची शेती आहे नारळाची आपल्या वाड्या असतात ह्याच्यामध्ये इको ट्युरिजम इको ट्युरिजम ही संकल्पना रुजू होते आहे आणि ह्याचा वापर करून शेतीसुद्धा आपण भरू शकतो नारळ नारळाची शेती आपण मोठी करू शकतो आणि त्याच्यामध्येच इको ट्युरिजम चालू करून आपण त्याच्यामधून उत्पन्न घेऊ शकतो फक्त याच्यासाठी आहे ना नवीन पिढीनी ज्या सरकारनी आपल्याला जी धोरणं दिली आहेत त्याचा वापर करून सरकारनी जे आपल्याला अनेक योजना दिल्यात त्याची माहिती घेऊन त्याचा वापर आणि या नवीन प्रगत टेक्नॉलॉजीचा तंत्रज्ञानाचा वापर करून ह्याचं एकसंध आणून ह्याची ह्याच्यामागून आपल्याला नफा आणि आपला जे आपलं करियर आहे ते शेतीमध्येसुद्धा आपण घडवू शकतो याच्यासाठी म्हणजे बाजारपेठ आणि जे वाहतूक आहे त्याच्यासाठी सरकारी अनेक योजना आहेत त्याचा योजनांचा वापर करून आपण नवीन पिढी म्हणजे भावी पिढी जी आहे जी फक्त ऑनलाईन मोबाईल्स हेच्यामध्ये आहे त्यांनी शेतीमध्ये येऊन या सर्वाचा वापर करून यास नवीन नवीन टेक्नॉलॉजीजचा वापर करून शेती करून त्यातून फायदा आणि नफा क कमवणं आणि आपलं करिअर करणं गरजेचं आहे